काही दिवसापूर्वी आमच्या गावामध्ये एक गाडीवाले काही वस्तू विकण्यासाठी घेऊन आले होते त्यामधून मी एक मिक्सर खरेदी केला आणि स्वस्तामध्ये मिळाला एक गोष्टीचा आनंद होता पण एक दोन दिवसामध्ये त्या मिक्सरच्या मागची सगळी दुर्दशा मला जाणवायला लागली जसं बटन दाबलं ते थोडा करकर त्याचा आवाज यायला लागला एक दोन दिवस तो कसातरी सुस्थितीत चालला आणि तिसऱ्या दिवशी मात्र पूर्णत बंद पडला म्हणून अशा वस्तू केव्हाच विकत घ्यायच्या नाही येणेकरून आपल्याला असं वाटते की दोन पैसे वाचंल